हॅलो दूरसंचार क्षेत्र का हा मी सांगलीतून विश्रामबाग भागातून बोलतो आहे परवा दोन दिवसापूर्वी इथं वादळ सदृश्य पाऊस झाला आणि हे झालं त्यावेळेला बऱ्यापैकी झाडं वगैरे हे झाली झाडं वगैरे पडली वेली त्या दरम्यान आमची लँडलाईन सेवा ही बंद झालेली आहे दोन दिवस झाले बंद झालेली आहे लँडलाईन सेवा पूर्ण कारणानं त्या परिसरात आम्हाला म्हणजे कुठेही संपर्क करायचा असेल तर संपर्क करता येत नाही आहे त्यामुळं तुमच्या स जे कोण हे आहेत मग तांत्रिक जे कोण आहेत की त्यांना सांगून तुम्ही ते आमच्या इथली जी वायर आहे ती जी कुठं काय जर नादुरुस्त झाली असेल किंवा कुठं कट झाली असेल तर ती जरा असा तुमच्या यांना सांगून तांत्रिक लोकांना सांगून ते जरासं रिपेरी करून घेतली किंवा हे करून घेतली तर बरं होईल काय जरा शक्यतो करून हे करून बघा बरोबर आहे तुमचं कारण कसं झालं आहे सगळीकडंच तशी परिस्थिती झाली आहे कारण हे आहे कारण कसं आहे माहिती आहे का आम्हाला पण आमच्या पण लँडलाईन प्रमाणे आमचं नेटवर्क पण बंद पडले ना त्यामुळे मोबाईल पण वरून पण आम्हाला संपर्क करता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की शक्यतो करून लवकरात लवकर जर तुम्ही ती सेवा जर व्यवस्थित करून घेतली काय तर आम्हाला बरं पडेल म्हणून मी तुम्हाला सांगाण्यासाठी म्हणून मी दुसरीकडूनच दुसऱ्या ह्याच्यावरूनच फोन केलेला आहे काय त्यामुळं शक्यतो करून जरा लवकरात लवकर जरी केला तर आम्हाला सोयीचं पडेल कारण जर बरोबर तुम्ही हां बरोबर आहे तुमचं कारण कसं आहे सगळ्याच ठिकाणी झाल्याकारणानं ते तुम कर्मचारी तुम्हाला देणं येणं जरी सोयीचं नसेल तरी होता होईल तेवढं शक्यतो करून आम्हाला मदत करून जरा लवकरात लवकर ते लाईन दुरुस्त करून वायरिंग जे काय वायरिंग खराब झालं आहे ते जरा बदलून किंवा हे करून त ती सेवा लगेच जरा लवकर सुरू करावी अशी मी जरा विनंती करतो तरी तुमच्या वरिष्ठांना कोण असेल तर त्यांनाही ही गोष्ट सांगा काय आणि शक्यतो लवकरात लवकर तिथं आमचं जे कनेक्शन आहे ते जरा लवकरात लवकर सरू सुरू करून द्या असं मला वाटत आहे त्यातून आणि हे करून जरा बघा प्रयत्न करून बघा की जरा लवकरात लवकर होतं का ओके